हॅलो हा बोलतो आहे बोला

आहेत मॅडम आपल्याकडं भरपूर कलेक्शन आहे आणि आता कसं लेटेस्ट आपले जे दुकान आहे ते थोडंसं म्हणजे मोठीजात दुकान आहे तर बरंच तुम्हाला त्याच्यामध्ये कलर मिळणार तुम्हाला व्हेरायटी मिळणार तुम्ही जे बनाल तसे तुम्हाला डिझाईन मिळणार त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये नाही का असं कॉलिटी पण आहे पण आणि प्युवर नाही कसं कॉटन आपल्या दुकानामध्ये आहे अव्हेलेबल

आहेत भरपूर असं हे आहेत तुमचे कॉलिटी आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये अव्हेलेबल आहे आपल्याकडे त्याच्या आणि हां बोला हां मिळेल मिळेल ना तुम्हाला जे कॉलिटी पाहिजे जे कलर पाहिजे ते तुम्हाला कलर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि चांगलं होलसेल रेटमध्ये आहे तुम्हाला आ जे म्हणाल तुम्ही तर ते तुम्हाला तिथे अव्हेलेबल आहे आपल्याकडे आणि कॉलिटी कॉलिटी पण खूप छान आहे आणि अशी गॅरेंटी पण आहे की त्याचा कलर पण निघणार नाही जे तुम्ही जे ऑर्डर करत आहे त्याचा कलर पण निघणार नाही त्याचं हो दुकानात यावं लागेल तुम्हाला कारण की त्या निवडा लागेल ना तुम्हाला कुठल्या कलरचं किती पाहिजे ॲड्रेस लिहून घ्या ना मॅडम ॲड्रेस आपला इकडचा रामेश्वरी रिंग रोड नागपूर मेन रोड चौकातच दुकान आहे ठीक आहे या वेलकम